राज्यातील सर्वात महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरा म्हणजे पहिला आपलं नवीन वर्षापासून सुरुवात होते तो म्हणजे गुढीपाडवा हा सांस्कृतिक सण मानला जातो त्यानंतर होतो म्हणजे रक्षाबंधन आहे कोळी लोकांची नारळी पौर्णिमा आहे हा पण खूप असा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सांस्कृतिकच सण आहे ही सांस्कृतिक परंपरा म्हणजे आपला पोवाडा शिवाजी महाराजांच्या काळापासून हा पोवाडा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून हा पोवाडा खूप असा आपला महाराष्ट्राचा सांस्कृतिक म्हणून मा मानला जातो तसेच महाराजांचा राज्याभिषेक ह्याची तर पूर्ण देश नव्हे तर पूर्ण सगळं जग वाट पाहत असतो महाराजांच्या राज्याभिषेकाची आपण आतुरतेने वाट पाहतो दुसरं म्हणजे आपला गणपती गणेशचतुर्ती गणेश चतुर्थी तर ही सगळ्यांनाच माहिती आहे गणेश चतुर्थी म्हटली की मुंबईतून सगळे लोक गावी आपल्या घरी धाव घेतात गणेशचतुर्थी ही सुद्धा खूप अशी खूप अशी सांस्कृतिकच हा सण आहे आणि खूप असा लोकप्रिय सण आहे आणि आपला तसंच दिवाळी दिवाळी पण ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते दिवाळीत वेगवेगळे त्यात रक्षाबंधन पण आहे पाडवा पण आहे पाडवा म्हणजे न को असं नवीन वर्षाचा पाडवा वेगळा आणि हा पाडवा वेगळा आणि दुसरं म्हणजे असे वेगवेगळे स आपली सांस्कृतिक महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपल्या खरंच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा खूप रूढी परंपरा या खूप चांगल्या आहेत खूप चांगल्या मानल्या जातात तसेच लावणी ही आपल्या महाराष्ट्राची लोकप्रिय म डान्स हा मानला जातो